सर्दी हा जो नाकाला होणारा आजार आहे ज्यामध्ये तुमचं नाक गळतं तर ही सर्दी बरी करण्यासाठी ज दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल स्टोर्सवर औषधे तर उपलब्ध आहेतच परंतु त्या त्याच त्याच ती बरी करण्यासाठी घ काही घरगुती उपाय जे आमच्याकडे अवलंबले जातात त्यामध्ये आहे एक पहिलं तर आहे वाफ घेणे गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर जे तुमच्या छातीमध्ये कप जमा झालेला असतो किंवा नाक जाम झालेलं असतं ज्यामुळे तुमचा श्वास कोंडलेला असतो किंवा श्वासोस्वा श्वासोच्छ्वास बरोबर तुम्हाला घेता येत नाही आहे तर तो लवकर तुमचा छाती मोकळी होते आणि आराम तुम्हाला लवकर भेटतो तर त्याचबरोबर आणखी काही उपाय आहेत त्यामध्ये म्हणजे आहे की काही जडीबुटी किंवा काही पदार्थ टाकून एक काढा बनवला जातो आज्जी वगैरे घरचे ज्या जुन्या बायका आहेत त्यांना हा प्रकार माहिती आहे काढा बनवला जातो त्या काढ्यामध्ये वेगवेगळे मसाले पदार्थ किंवा काही जडीबुटी टाकून त्यांचा रस काढला जातो आणि तो काढा दिला जातो त्यानेही तुम्हाला एकदम अगदी लवकर आराम भेटून जातो आणि तुमची सर्दी बरी होऊन जाते हे असे काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचार केल्याने तुम्हाला लवकर बरं लवकर तुम्ही बरे होऊ शकाल आणि औषधापासून होणारा जो साईड इफेक्ट आहे तो ही सबजा आपल्याला टाळता येईल यातून